आताच मी बँकमध्ये पैसे जमा केले आहे पण ते मला जाणून घ्यायचे आहे ते जाणण्यासाठी मी माझ्या पासबुकचे शेवटचे चार अंक टाकले आहे पण आताच तुम्ही वेळ लावत आहे व तुम्ही मला सांगत नाही आहे तर तुम्ही मला माझे पैसे सांगण्यासाठी किती वेळ लागेल